आम्ही ज्ञानेश्वरी वाचवली खरोखरंच ज्ञानेश्वरी वाचवली ज्ञानेश्वरीमध्ये खूप ज्ञान आहे आत्मज्ञान भेटते ज्ञानेश्वराला चौघे बहीणभाऊ आहेत एक निवृत्ती बंधू सोपान काका मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर खरोखरंच त्याच्यापासून अनुभव भेटतो त्यांना भाकर देत नसे कोणी पाणी देत नसे कोणी कशाला लागू देत नसे कोणी गंगेवर अंघोळ करू देत नसे कोणी मांडेभाजाय खापरसुद्धा कोनी त्याला देत नसे म्हनून त्यानी जठरगनी पेटवली आनि मांडे मुक्ताबाईला पाठीवर भाजिन्यास सांगतले अशी त्यांची कथा आहे आणि एक रामायण वाचवलं रामायण बहिण भाऊ ते पण भाऊभाऊ चौघं जण होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि त्याला कैकईने वनवासाला धाडले राम सिता लक्ष्मण तिघा जणांना आणि त्यांची सिता रावणानं नेली पुन्हा डबल रावणानं सिता वनवासात नेऊन ठे ठवली आणि मग रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला आणली आणि कृष्णाचं महाभारतसुद्धा वाचवलं आहे महाभारतामध्ये अर्जुन आणि कौरवाचं पांडवाचं आणि कौरवाचं युद्द झालं खूप युद्ध झालेलं त्यांचं अशी त्यांची कथा होती पांडवप्रतापसुद्धा वाचवला ज्ञानेश्वरी वाचवली रामविजय वाचवला आणि भक्तीविजयसुदधा वाचवला अशी पुस्तकाची माहिती घेतली आहे आम्ही खरोखर